हां बोला ना अरे आपल्याला मॉलला जायचं होतं अरे आपल्याला जीन्स वगैरे घ्यायची होती काही कपडे व कपडे वगैरे आणि काही खरीदारी करायची होती तसं तर आपण प आता सद्याच पयलं पहिलं रूममध्ये शिफ्ट झालो ना आपण त्याकरीता मग जायचं का म्हटलं आर मॉलला ते आपलं आहे गांधी चौककडं

कधी जायचं आता तूच तू सांगा तू जर कोणत्या कामामध्ये नसेल तर आपलं पाच एक वाजता जाऊ जाऊ काय हो का अरे नाही जरा बरं रविवारी तर चालेल मग पर रविवारी रविवारी आर मॉल बंद राहिला तर मा मॉल बंद नसतो का बरं बरं हो हो सांगलीला जाऊ हो आपण अजून मी का म्हणतो आपण चाललोच मॉलमध्ये थोडंसं फिरून वगैरे येऊ आता नवीन शहरात आलं तर थोडंसं हे शहराबद्दल काही जाणून घेऊ ना आपण तर काय म्हणजे तू डेस्टिनेशन वगैरे सर्च करून ठेव कोणत्या कोणत्या चांगल्या जागा आहेत नाही का वर्धा शिटीमध्ये चांगल्या तिथं तिथं आपण जाऊ मस्त फिरू वगैरे नंतर मॉल वगैरे मग खानावाना खाऊ मस्त आणि मग निघू अच्छा रुपाला रुपाला वगैरे विचारशील येते येत आहे का नाही म्हणून अरे यार काहून पण का बरं तू तू ट्राय नाही केलं का रुपावर ट्राय नाही केलं रुपाला रुपा माझ्यासाठी एकदा विचारून बघशील यार नाही म्हणजे सोबती होऊन जाते ना आपल्याला नाही का ती पण आता एकटीच आहे काही म्हटलं तर नाही का आपण तिचे जोडीदार तर येत असेल तर मग जमेल मिनलचा नंबर वगैरे आहे का तुझ्याकडे बरं चालेल ना पण मिनलचा नंबर वगैरे आहे का कुठं राहते ती मिनलचा नंबर वगैरे कुठे मिळेल म्हटलं बा ठीक आहे मग ठरलं रविवारी भेटू नक्की हां मिनल ला लागं नक्की घेऊन ये जो आणि रुपाला पण हा बिलकुल बिलकुल ठीक आहे मग तयार राहा भेटू आपण रविवारला ठीक आहे ठीक आहे बाय